मला तंदुरुस्त ठेवायसाठी मी धावतो जॉगिंग करतो फक्त तेवढंच नाही तर मी जिममध्ये जातो अजून असे खूप सारे व्यायाम करतो योगासनं करतो अजून गार्डनात फिरायसाठी जातो तर असे छोट्या छोट्या गोष्टी मी करत आहे तर ज्याच्यामुळे माझे शरीर जे आहे ते तंदुरुस्त रहाते आणि फक्त व्यायामचे जे नाही तर मग मी खाण्यापासूनही खूप जास्त असं लक्ष ठेवतो खाण्यामध्ये हेल्दी जेवण जेवतो हिरव्या पालेभाज्या खातो त्याच्यानेही माझं शरीर खूप तंदुरुस्त रहाते